माझ्या मते बाईक चालवताना बाईक चालकाने स्पीड कमीत कमी ठेवावा व बाईक चालवताना बाईक चालकाने हेल्मेट हात मोजे सनग्लासेस ह्या गोष्टींचा वापर करावा व ज जेव्हा ते बाईक चालव चालवत असतात तेव्हा त्यांनी सर्वात पहिले आपली बाईक सुस सुस्थितीत आहे की नाही हे बघावे ती बाईकची हवा पेट्रोल ब्रेक सर्व गोष्टी नीट आहेत की नाही हे पडताळूनच त्यांनी बाईक बाहेर काढावी तसेच गावा ठिकाणी किंवा वस्तीच्या ठिकाणी बाईक चालवत असताना तेथे खु कमीत कमी स्पीडमध्ये गाडी चालवावी कारण त्या गावा ठिकाणी मुले रस्त्यावर खेळत असतात म्हातारी माणसे रस्ता क्रॉस करत असतात त्यांना कोणती इजा होऊ नये याची काळजी बाईक चालकाने घ्यावी व स्वतःच्याही शरीर स्वतःचीही काळजी बाईक चालकाने घ्यावी तसेच बाईक चालवताना बाईक चालकाने बाईकचे कागदपत्रे त्यांच्यासोबत ठेवी त्यामध्ये बाईकचे कागदपत्रे आहे लायसन्स पी यू सी अशा गोष्टी त्यांनी आपल्यासोबत ठेवाव्या आणि आपल्या कायद्यांची पालन करावे